मी दोन वर्षाआधी विवोचा मोबाईल घेतलेला होता तर त्यामध्ये मला खूप इंटरेस्ट वाटत आहे कारण की मला खूप काही शिकण्यासाठी मिळत आहे त्याच्यामध्ये मला ऑनलाईन क्लासेस शिकण्यासाठी भेटत आहे करायसाठी भेटत आहे तर इतर नॉलेजसुद्धा भेटत आहे मला यूट्यूब वगैरे बघायसाठी मिळत आहे मला जर काही मला अडचण आली तर त्याच्यामध्ये मी बघू शकते इन्स्टाग्रामसुद्धा बघू शकते समजा मला मद इ टाईमपास वगैरे बघायचं असेल तर मध्ये बहोत काही करू शकते मला असं म्हणजे त्यातमध्ये काही असं वाईट परिणाम नाही दिसलेला आहे सगळं मला चांगलंच दिसलेलं आहे त्यामध्ये